हो वाचण्यामध्ये एखाद्या भाषेचे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे जर आपण कोणतीही भाषा वाचत असो ती मराठी असो इंग्रजी असो हिंदी असो तेलगू असो किंवा बाहेर देशाच्या भाषा असो परदेशी भाषा असू जर्मन असू फ्रेंच असो कोणतीही भाषा असो आपल्याला सुरवात अ आ ई पासून ए बी सि डी पासूनच करावी लागते आपल्याला जर त्याचा पाया माहिती असेल त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी कानमात्रा उकार ह्या सगळ्या गोष्टींची गोष्टींची गोष्टींचे ज्ञान असेल तर आपण त्याच्यामध्ये खूप काही करू शकतो त्या भाषेमध्ये आपण ट्रान्सलेटर म्हणून भाषांतर म्हणून आपल्याला नोकरीही मिळवू शकते आपली भाषा चांगली असेल तर आपल्या त्यानुसार आपली बोली चांगली असेल आपण त्याच्यातुन पैसेही कमू शकतो आणि भाषेचं ज्ञान असणं आपण जे वाचतो पण जर एखादी गोष्ट वाचता येत नाही तर भाषेच ज्ञानच नाही तर आपल्याला माहितीच नाही की या शब्दच काय अर्थ होतो या ह्या वाक्यप्रचारचा काय अर्थ होतो ह्या मुमुहावऱ्याचा काय अर्थ होतो तर आपण आपल्याला ते वाचण्याचा उपयोगच नाहीये आपल्याला त्याच्यातना काही बोधच भेटत नाहीये तर आपण जे ही काही असू जी ही काही वाचतोय ती भाषा आपल्याला कळत असणं माहिती असणं जं ज्ञान असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि कोणतीही भाषा शिकणं ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला आलीच पाहिजे वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणं तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला ती भा आपल्याला बोलू बोली भाषा ही एक पैसा कमवुन द्यायचीसुद्धा साधन बनू शकते मग आपण जर काही नवीन शिकलो लास मी याच्यात लाज वाटायची गोष्ट नाहीये आपल्याला वाचन जे करतो आपण ते समजलं पाहिजे यासाठी तरी आपल्याला ती भाषा आली पाहिजे स्वतःसाठी तरी ती भाषा आली पाहिजे नाही दुसऱ्यासाठी